हॅलो वाडेवाले किराणा दुकानदार तुम्ही जो तुमच्या तुमच्या माणसाकडे जो माल पाठवला तो योग्य दरामध्ये आणि खूप चांगल्या क्वालिटीचा आणि चांगल्या पद्धतीचा होता आणि कुठंही म्हणजे असं हे वाटलं नाही की तो काही खराब आहे किंवा काही किंवा पोतं फाटलेलं आहे असं काही वाटलं नाही आणि चांगल्या दर्जाचा तुम्ही माल जो पाठवला असाच माल जर आम्हाला हमेशा पाठवत राहसाल तर म्हणजे आम्ही नेहमीचे तुमचे गिऱ्हाईक होऊन जाऊ आणि नेहमी तुमच्याकडूनच आम्ही माल उचलत जाऊ आणि त्याच्यानंतर आम्ही आधीच तुम्हाला त्याबद्दल म्हणजे फोन कॉल किंवा माहिती देत जाणार की बा तुम्ही आम्हाला आम्हाला जे काही कोणती वस्तू लागली गहू लागला तांदूळ लागला त्याच्यानंतर तेल लागलं किराणाचं जे काही समजा वस्तू असतील त्या सर्व प्रकारच्या वस्तू आम्ही तुम्हाला म्हणजे मागत राहू आणि तुम्ही त्या पद्धतीनं जर आम्हाला घरी डिलिव्हरी करत राहसाल तर अशाच पद्धतीचं आम्हाला करत राहा धन्यवाद